मुली म्हणजे खेळासाठी खूप स सहभागी असतात कोणत्या पण याच्यामध्ये पण घरच्यांचा त्रास असल्यामुळं मुलगी लहान असली असती तेव्हाच खेळू देतात मोठी झाल्याच्या नंतर नाही खेळू देत पण आता घरच्यांना पण असं असं वाटतंय की आपली मुलगी शिकली पाहिजे किंवा खेळली पाहिजे पण आता पण घराघरामधून मुली मुलांपेक्षा मुली जास्त बाहेर निघतायत